हो हे बरोबर आहे लोक शहरामध्ये स्थानिय होण्याला पसंती देत असल्याने आयुष्याचे साजेसे जोडीदार मिळवणे खूप कठीण जात आहे कारण प्रत्येकजण शहरात नोकरीसाठी जात आहे चांग चांगला पगारासाठी ग्रामीण भागातील सर्व तरुण हे शहरात जात आहेत आणि यामुळे त्यांना जोडीदार मिळणे अवघड झाले आहे तसेच मुलींच्याही अपेक्षा वाढल्या आहेत मुलींनाही चांगला कमवता नवरा हवा असतो त्यामुळे तेसुद्धा शहरातील जोडीदार हुडकत असतात आणि ते जोडीदार शोधत असताना साजेल असा न बघता पैशाने खूप चांगला आहे का हे बघतात त्यामुळे आ आयुष्याचे जोडीदार मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण तरुणांना खूप समस्या होत आहेत काही तरुण हे ग्रामीण भागातच राहतात व अशा तरुणांना जोडीदार मिळणे अवघड होऊन जाते कारण प्रत्येक तरुणी ही शहरातील व चांगल्या पैशाच्या मुलाशी लग्न करण्याचे ठरवत असते त्यामुळे ग्रामीण भागात राहणाऱ्या तरुणांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे